आपल्या राज्याने संपूर्ण इतिहासात आव्हाने बघायला गेले तर निजामकाळ जे होता निजामकाळामध्ये पूर्ण सह हुकुमशाहने गुलामगिरी होती तर गुलामगिरी ही संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप हे युद्ध केले आणि खूप त्यांनी त्या निजामासोबत लढले आणि लढून त्यांनी आपलं महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र राज्य ते स्वराज्य निर्माण केलं स्वतःचं राज्य अशा प्रकारे इतिहासाचं बघत ग्या बघायला गेलं राज्याच्या आपल्या तर असे आव्हानं होते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणि संघर्ष सामना अशा प्रकारे केला आहे महाराष्ट्र राज्याने